हॅलो कोण बोलत आहे हो मी व्यंकटेशन सुपर मार्केटमधूनच बोलत आहे बोला एक एक बोरी पाहिजे तुम्हाला की पाच किलो पाहिजे की दहा किलो पाहिजे आता गहू म्हटलं तर ते दहा किलो दहा किलो पंचवीस किलो अशी चुंगडी राहते आणि डाळ तर काय पंधरा पंचवीस किलो घेणार आहात का डाळ कोणती कोणती डाळ पाहिजे चण्याची डाळ आहे तुरीची डाळ आहे मुगाची डाळ आहे पाच प्रकारचे डाळ पाहिजे तर आधी कोणती डाळ पाहिजे तुम्हाला तुरीची डाळ आहे एकशे दहा रुपये केजी म्हणजे किलो आणि चण्याची डाळ आहे पासष्ट रुपये किलो मुगाची डाळ आहे नव्वद रुपये किलो आणि बोला कमी घेतले तर कमी नाही होणार तर कसे जास्त घेतले तर पाच दहा रुपये कमी होईल तर तुम्हाला बुवा किती घ्यायची आहे

तर तांदूळ कोणते घ्यायचे आहे एच एम टी आहे श्रीरामवाले आहे एचएमटीचे एचएमटीचा तुम्हाला म्हणजे पंचवीस किलोचा कट्टा घ्यायचा आहे का पंचवीस किलोचा कट्टा घ्याल तर ते आहे अडतीस रुपये कि म्हणजे चाळीस रुपये किलो आहे तर चाळीस रुपये किलोच्या भावाने तीस किलो घ्याल तर बाराशे रुपये होतील तर तुम्हाला किती पाहिजे बुवा तीस किलोचा कट्टा पाहिजे का तीस किलोचा पाहिजे तर तिथून बाराशे रुपयामधून तीस रुपये कमी होतील तुमचे तर अकराशे सत्तर रुपयाचा तुमचा बसेल तीस किलोचा तर तुम्हाला तुम्ही म्हणजे पेमेंट ऑन कॅश द्याल की ऑनलाईन पेमेंट कराल ऑन कॅश कराल ना ठीक आहे मग फोनवर न बोलता तुम्ही डायरेक्ट म्हणजे सुपर मार्केटमध्येच या ठीक आहे ना ठीक आहे